नवके के नवशिके पोहणारे सहसा चुका म्हणजे एक तर त्यांना असं वाटणार की ते घाबरून जातात आपण शिकणार की नाही शिकणार असं त्यांना वाटते आणि ते कोचवर जास्त ट्रस्ट करत नाही त्यामुळे ह्या चुका जर त्यांनी सुधारल्या तर लवकर होणार आणि पाण्याची भीती तर असं काहीच नाही जे कॉस्च्युम आपण घातलं त्याने आपण भुलणार नाही आणि जे पण तिथं कोच असतात आपल्याला शिकवणारे ते आपल्याला बुडू देणार नाही असं मला वाटते